राधिका रेस्टॉरंट मॅनेजर बोलत आहे का हं सर मी सकाळी आठ वाजता सहा लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली होती पण काही अर्जंट कामं कामं असल्यानं ती रद्द केली होती त्यासाठी तुम्ही आधीच मनिऑर्डर करायला सांगितले होते फोनपेने तर ती ऑर्डर कॅन्सल केली तर त्याचे पैसे अजूनही परत मिळाले नाही परत मिळण्यासाठी विनंती पण केली होती पण अजूनही मिळाले नाही तर ते कितीपर्यंत त्याचं रिफंड मिळेल दहा वाजून गेलेत सर का बरं एवढा वेळ लागत आहे

अच्छा ठीक आहे मी बघू मी एकदा बघते जर मॅसेज आला तर ठीक आहे नाही तर मी पुन्हा तुम्हाला फोन करते ठीक आहे धन्यवाद